सध्या माझ्या आजोबाला पाठदुखीचा त्रास आहे तर मला तो आरोग्यासाठी आरोग्य विमा पाहिजे कारण आरोग्य विमामुळं माझ्या खर्च कमी होऊ शकतो आणि आजोबांचंही कसं आता जास्त व्यायामामुळे असलं म्हणजे जास्त वजन असल्यामुळे त्यांच्या पाठीला त्रास आणि गुढघ्याला आता पहिल्यासारखी ताकद राहिली नाही त्यासाठी आरोग्य विमा एक महत्त्वाचे

आहे का असं मला तुम्हाला विचारायचं होतं